एखाद्या प्रदेशातील लोक विशिष्ट शैलीचे कपडे तसेच दागिने अंगिकारतात जे पिढ्यानपिढ्या परंपरेने चालू राहतात भारतातील प्रत्येक प्रदेशातील लोकांच्या विविध जाती भूगोल हवामान आणि सांस्कृतिक परंपरांनुसार भारतातील कपडे बदलतात महाराष्ट्रातील पारंपरिक पोषात पोशाखात पुरुषांसाठी धोतर आणि फेटा यांचा समावेश होतो तर चोळी आणि नऊ गजांची स्था साडी स्थानिक पातळीवर महिलांसाठी नऊवारी साडी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रां स् महाराष्ट्रीयन स्त्रिया पारंपरिकपणे परिधान करतात त्यातला परिचित प्रकार म्हणजे नऊवारी साडी ज्याचा अर्थ नऊ यार्ड साडी असा आहे जो कापडाची लांबी दर्शवतो आता रोजच्या सोयीसाठी म्हणून पुरुषांसाठी ट्राउझर्स आणि शर्ट आणि महिलांसाठी पाच यार्ड साडी त्याला आपण पाचवारी असं म्हणतो किंवा सलवार कमीज हे बदल होत आहेत साड्या सहसा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात केरळमध्ये सोनेरी किनार असलेल्या पांढऱ्या साड्या कवनी म्हणून ओळखतात आणि विशेष प्रसंगी परिधान करतात रोजच्या पोषाख म्हणून नेसल्या जाणाऱ्या ज्या साधा पांढऱ्या साड्या असतात त्याला मुंडू असं तिथं म्हणतात पारंपरिक आसामी स्त्रियांचा पोशाख म्हणजे मेखोला सदोर रिग्नाई हा त्रिपुरीच्या मूळ स रहिवासी असलेल्या त्रिपुरी स्त्रियांचा तो पारंपरिक पोशाख आहे सलवार कमीज पारंपरिकपणे पंजाबी प्रदेश आणि पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या भागातल्या महिला परिधान करतात तिथं याला पंजाबी सूट सलवार सूट किंवा फक्त सूट असंही म्हणतात घागरा चोली किंवा लेहेंगा चोली हे राजस्थान आणि गुजरातमधील महिलांचे पारंपरिक कपडे आहेत पुरुषांसाठी पारंपरिक कपडे म्हणजे शेरवानी लुंगी कुर्ता अंगरखा धोती किंवा कुर्ता पायजमा याव्यतिरिक्त अलीकडे पाश्चात्य कपडे जसे की विजार आणि शर्ट हे आपण भारतीय पोषाख म्हणून आता हल्ली आपण स्वीकारलेले आहेत गांधी टोपी खादीची बनलेली पांढऱ्या रंगाची टोपी महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लोकप्रिय केली होती ही गांधीटोपी घालण्याची प्रथा स्वातंत्र्यानंतरही चालू राहिली आणि आता ती एक प्रतिकात्मक परंपरा आपली बनलेली आहे तसंच शिरोभूषण म्हणून पगडी टोपी फेटा हे सुद्धा प्रसंगानुसार सणा रिवाजानुसार आपण घा घातलं जातं